मला किराणा मालाचं साहित्य घ्यायचं होतं तुमच्याकडून एक पंचवीस किलो तांदळाचं पोतं पाहिजे होतं आणि बासमतीचा रेट काय आहे

एक बासमती घेतो मी बासमती बासमती हां हा पंचवीस किलो पाहिजे पन्नास किती किती बरं बरं पण नको मला पंचवीस किलोच पाहिजे सध्या तेवढा बस झाला मला आणि नाही तेल तेल पिशव्या आहेत जेमिनी जेमिनीच्या कसा आहे रेट म्हणजे दर दर किती आहे त्याचा किलो हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जेमिनी जेमिनी घेतो मी आधी तरी मुंगफली मुंगफली

सोयाबीन चांगलं ना पण आम्ही मुंगफली वापरतो ना आधीपासून सवय नाही आम्हाला त्या तेलाची अजून गहू गहू आहेत काय

मीडियम मीडियम पाहिजेत मध्यम म मध्यम आकाराचे वीस किलो ठीक आहे ठीक आहे चालेल वीस किलो द्या मग कांदा कसा आहे पन्नास रुपये किलो कमी नाही होणार चालेल चालेल तो एक करा ठीक आहे ठीक आहे एक एक दहा किलो कांदा द्या

नाही सध्या एवढं बस झालं धन्यवाद धन्यवाद